आम्ही लहान असताना आई माझी आई किंवा आमच्या घरातील लोक हे पत्र पाठवायचे व ते ते नातेवाईकांना भेटण्यासाठी खूप दोन किंवा तीन दिवस लागायचे पण आता तसे राहिले नाही एका क्लिकवर किंवा एका एका सेकंदात एक मापलेला मेसेज पुढे पाठवल्या जातो आणि हे खूप आपल्याला सोयीस्कर झालेले आहे खूप इलेक्ट्रॉनिक्सचे जे उपयोग आहे ते खूप आता आपल्याला खूप उपयोगी पडतात त्यांना आपण जसे बघतो कोरोना काळात शिक्षणही रोखले गेले नाही त्यातही ते तेही पुढे पुढेपुढे चालत गेले त्यामुळे आपण इलेक्ट्रॉनिक्सचा खूप असा प्रगत प्रगती झालेली आहे